आपल्या भारत देशामध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच धर्माचे लोक राहतात ही पूर्वापार आपली संस्कृती आहे की अनेक धर्मांचे लोक एकत्र राहतात आणि धर्माची ही कायमच एक ठाम भूमिका राहिली आहे संस्कृतीच्या वर्धापनासाठी किंवा संस्कृतीचं पालन करण्यासाठी प्रत्येकच धर्मामध्ये त्यांच्या त्यांच्या धार्मिक जे काही प्रथा परंपरा रूढी आहे किंवा जे काही त्यांचे सण उत्सव आहे ते साजरे करण्याची पद्धत आहे आणि तीच पद्धत पुढे आपण प्रत्येक पुढच्या पिढीला वारसा म्हणून आपण देत आहोत आणि त्याच्या मधूनच आपल्या संस्कृतीची जडणघडण होत असते आणि म्हणूनच सगळेच धर्म जे काय आपण धर्म फॉलो करतो सं त्या धर्माचे जे काही प्रथा परंपरा फॉलो करतो त्यामुळे नक्कीच आपल्या राज्याची संस्कृती ही वाढत आहे असं मला वाटतं आणि जर अशाच प्रकारे सर्व धर्माचे लोक चांगल्या प्रकारे एकत्र राहिले तर नक्कीच आपल्या राज्याची संस्कृती ही नक्कीच सुधारणार आहे